नमस्कार मी एक नवीन घरमालक आहे आणि कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी मला काय अधिक करता येईल तर कार्बन फ्रूट फुटप्रिंट कमी करण्यासाठी कमीत कमी वाहनांचा उपयोग करायचा आहे प्रायव्हेट गाड्यांचा उपयोग न करता जे पब्लिक गाड्या आहेत गव्हर्नमेंटच्या जे बस वगैरे आहेत त्याचा उपयोग कर केल्यामुळे कार्बन फुटप्रिंट कमी होऊ शकतात आणि अजून म्हणजे सोलर सोलर बसवल्यानंतर म्हणजे वीज उपकरणावर चालणाऱ्या वस्तूंचा उपयोग कमी केल्यानंतरही कार्बन फूटप्रिंट कमी होऊ शकतात जसे की सोलर सोलर कुकर आहे ज्यामध्ये आपण जेवण वगैरे बनवू शकतो त्याच्यानंतर जे आहे ते आता ई बाईक्स म्हणून आलेलं आहे त्या ई बाईक्सचा वापर सोलर बसवणे पाणी गरम करण्यासाठी सोलरचा उपयोग करणे व आ अजून आपण आता गवर्मेंटच्या अजून एक भरपूर अशा योजना आहेत ज्यामार्फत आपण सोलरद्वारे आपण वीज निर्माण करू शकतो व त्या आपल्या भारत सरकारला आपण त्या देऊ शकतो त्याच्या त्याच्याबदल्यात ते आपल्याला मोबदला पण देतात आणि अजून जर करायचं असेल तर उ उपकरणांचा वीज उपकरणांचा कमीत कमी वापर करणे त्यासाठी गव्हर्मेंटच्या भरपूर अशा योजना आहेत त्यामुळं त्याद्वारे तुम्हाला सोलर बसवण्यासाठी आर्थिक मदतसुद्धा ते उपलब्ध करतात त्याच्यानंतर अजून बऱ्याच काही अशा योजना आहेत त्याचा आपण लाभ घेऊ शकतो त्यासाठी काही कागदपत्रांची जी कामं असतील ती एम एस सी बी म महाराष्ट्रा वीज वीज बोर्ड जो आहे तिथं जाऊन करू शकतो आपण बाकीचं